जेथे शिक्षणव्यवस्था सुधारण्याकरता खूप सारे असे महत्त्वपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जात आहेत जसं की आपण बघतो जे इम्प्लिमेंट करतो टेक्नोलॉजी जे नवीन नवीन टेक्नोलॉजीस नवीन नवीन कंपनीज येतात सुधारण्यासाठी शिक्षणव्यवस्था त्या शिक्षण त्या टेक्नोलॉजीला लागणारी किंवा आपले इम्प्लॉइमेंट कसं काय भरपूर आपल्याला रोजगार प्राप्त करता येते असले कुठले असे कोर्सेस आहे शिक्षण आहे ज्याच्यामुळे आपण लवकरात लवकर रोजगार प्राप्त करू आणि कुठल्या कंपनीला कुठल्या प्र प्रकारचे एम्प्लॉइचा पाहिजे आहेत तसंच आपण शिक्षण प्रोवाईट करू याच्यासाठी एक वेगळी योजना राबवली आहे येज्युकेशन डिपारमेंट एज्युकेशन ॲन मिनिस्टरीमधून एक वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहे मोठ्या मोट्या क्षेत्रामध्ये जाऊन किंवा त्या स्टुडन्टला त्या कॉलेजेसच्या स्टुडन्टला एक इंडस्ट्रीयल विझीट करून तिथे त्यांना हे सांगितलं गेलंय की तुम्ही जर हा हा प्रकारचं शिक्षण घ्याल किंवा हे कराल तर या या प्रोफाईलसाठी तुम्ही इलिजीबल होऊ शकता ज्याच्यामुळे तुम्ही अनइम्प्लॉईट नाही राहात तुम्हाला एक एम्प्लॉयमेंट मिळेल ज्याच्यामुळे तुम्ही चांगलं पेमेंट घेऊ शकता आणि टेक्नोलॉजीमदे इतकं काही टेक्नोलॉजी आहे जे की शिक्षण जे टेक्नोलॉजीमध्ये आपण शिकलोय तर आपल्याला एक चांगला पॅकेजपण मिळेल परत आपण एक सेटल लाईपपण जगू शकू